गिर्यारोहणाची ट्रेनिंग घेताना मला उंचीची फार भीती होती चढतेवेळी मला फार भीती वाटायची त्यामुळे मी वर मोकळ्या मनाने चढू नाही शकायचो माझ्या टेनरनी मला फार धैर्य दिले आणि पर्वतावर चढण्याची आणि तुमच्या शरीराला काही होणार नाही अशी हमी दिली तेव्हा मला थोडंसं धीर आलं आणि मी वर उंचावर चढू शकलो मला आधी उंचीची फार भीती होती माझ्या ट्रेनरमुळे मी त्या भीतीवर मात मिळवू शकलो आणि